अलीबाग येथे सार्वजनिक ग्रंथालय अलीबाग हे एक ऐतिहासिक असं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची पुस्तकं आढळून येतात विविध प्रकारचे पाक्षिक मासिक त्याचप्रमाणे दैनिकांचा देखील त्या ठिकाणी समावेश नेहमी असतो आज आपण पाहतोय पुस्तकं प्रत्यक्ष घेऊन वाचणाऱ्या वाच वाचकांची संख्या फार कमी झालेली आहे मात्र पुस्तकांना मित्र बनवणं फार गरजेचं आहे अलीबागमधील हे ग्रंथालय ऐतिहासिक वारसा लाभलेलं आहे खूप जुनी असं ग्रंथालय आहे आणि ज्या ठिकाणी जवळजवळ एखाद लाख पुस्तकंचा साठा त्या ठिकाणी पाहायला मिळतो माझ्या आवडीचा विचार कराल तर मला धाडसी धाडस ज्यामध्ये आहे अशा स्टोरीज वाचणं खूप आवडीचं आहे मग त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कादंबऱ्या असतील विविध प्रकारचे अंक असतील हे नेहमी मी वाचत असतो कारण शौर्याच्या कथा वाचणं आणि ऐकणं हे माझा एक आवडीचा छंद आहे